अर्थात माझ्या ग्रामीण भागात तरुण मुलींनी प्रामा पारंपरिक नृत्य प्रकारांमध्ये जास्त रस घेतल्यामुळे त्यांच्या सादरीकरणात खूप सुधारणा झाली आहे यामागे खूप कारणं आहेत म्हणजे त्यांची एक्साइटमेंट त्यांचं डेडिकेशन नवीन पिढी पारं पारंपरिक नृत्याकडे वळते आहे केवळ एक कलाप्रकार म्हणून नाही तर आपल्या संस्कृतीचा वारसा जपला जावा आणि ते ते वारसा जपण्याचं महत्त्व आहे ह्या दृष्टीने ते त्या गोष्टीकडे बघतात हा वाढलेला उत्साह त्यांना खूप हार्डवर्क करण्यासाठी आणि छोट्या छोट्या गोष्टी सी शिकण्यासाठी प्रवृत्त करतो आहे आणि नवीन दृष्टिकोन आणि ऊर्जा तरुण मुली मुलींमध्ये येते आहे तरुण मुले पारंपरिक नृत्यात नवीन नवीन ऊर्जा घेऊन आणि न सर्व सर्जनशीलता घेऊन येतात त्या जुन्या चालीरीतींना आधुनिक शैलीत सादर करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे सादरीकरण अधिक आकर्षक होते आहे आणि आपला वारसा पण जपला जातो आहे त्यामुळे प्रेक्षकांनाही कसं ते जास्त आवडतं सगळ्या वयोगटातल्या प्रेक्षकांना आवडतं म्हाताऱ्या लोकांना ह्या कारणासाठी आवडतं की तेच चालत आले आणि तरुण पिढीला काहीतरी नवीन आपल्या देशाबद्दल दिसतं आहे त्याच्यामुळे त्यांना ते तरुणांना पण आवडतं आता ग्रामीण भागात खूप ज्येष्ठ कलाकार आहेत जाणकार कलाकार आहेत त्यामुळे ते तरुण पिढीला मार्गदर्शन करतात त्यामुळे त्यांना नृत्याचे योग्य प्रशिक्षण मिळतं आणि त्यांना त्यांचं कौशल्य पण वाढतं त्या कौशल्याला धार येते असं आपण म्हणू शकतो आणि अनेक ठिकाणी वर्कशॉप्स घेतले जातात त्यामुळे शिकण्याची संधी मिळते तरुण पिढीला असं एकंदरीत आहे आजकाल विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि स्पर्धांमध्ये पण नृत्य सादर सादरीकरण होतात त्यामुळे तरुण पिढींना काय ब संधी मिळते तरुण पिढीला आणि त्यामुळे तरुण पिढींना संधी मिळाली की त्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यांच्या सादरीकरणात सुधारणा होते डिजिटल माध्यमांचा वापर करून लोक अजून त्या गोष्टीचा प्रसार करतात असं आहे सगळं एकंदरीत